मी ॲमेझॉनच्या कार्टमध्ये गेलो ॲमेझॉन किंवा कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग कार्टमध्ये ऑनलाईन त्यामध्ये मी खूप साऱ्या वस्तू मला घ्यायच्या होत्या त्या जोडलेल्या होत्या पण आता गरज वाटत नाही त्या खरेदी करायची त्यामुळे मी तेथे जाऊन ते पूर्ण कार्टमधून डिलीट केल्या आणि पन् पेंडींग वस्तूसुद्धा जेवढ्या होत्या तेवढ्या डिलीट करून टाक आता माझी काही इच्छा नाही त्या घ्यायची